भारत हा देश वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरा वेगवेगळ्या श्रद्धा वेगवेगळ्या जातीधर्मांचा एक देश असलं असं मानलं जातं भार भारत आणि जी पार आपलं भारताची जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीधर्मांचा उल्लेख होतो जसं की गुजरात आहे राजस्थान आहे महाराष्ट्र आहे जसं कर्नाटका आहे तमिलनाडू आहे वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्कृती परंपरा आहेत ज्यानुसार कर्नाटका साईड कर्नाटकाच्या दिशेने जर आपण गेलो तर तिथे कोला नावाची प्रक्रिया होते तर महाराष्ट्रात आलो तर महाराष्ट्रामध्ये डिंडी दिंडी निघाली जाते जी तुकारामाची दिंडी होते जी जून महिन्यामध्ये होते जी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण पंढरपुराला यात्रा होते तसेच गुजरातमध्ये बघायला गेलं तर गरबा व नृत्य होतात तसंच राजस्थानामध्ये त्यांचे एक वेगळं कल्चर आहे त्यांची सांस्कृतिक जी परंपरा आहे ती वेगळी आहेत तर सांस्कृतिक परंपरेनुसार त्यांच्या जेवणामध्येसुद्धा फरक असतो जसं की महाराष्ट्रात आलं तर पुरणपोळी मोदक तर गुजरातमध्ये गेला की ढोकळा फाफडा किंवा राजस्थानामध्ये गेला तर दालबाटी चुरमा म्हणजे प्रत्येकच भारतामध्ये भारत हा एक असा देश आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळी सांस्कृतिक परंपरा आहेत वेगवेगळे देश आहेत आणि त्यांचे स्वत चे एक वैशिष्ट्य आहे तर आपण हेच असं बाहेर बघायला गेलो तर तिथे असं वेगवेगळी सांस्कृतिक परंपरा नाही दिसून येत आपल्या भारतामध्ये एकूण बारा महिनेमदे बारा सण साजरे केले जातात असं म्हणतात प्रत्येक महिन्यामध्ये कुठल्या ना कुठल्यातरी कुठल्या ना कुठल्यातरी जातीचा एक सण किंवा समारंभ आपण साजरा करतोच त्याच्यामध्ये नागपंचमी होते जसंच जशी महाराष्ट्रीय लोकांची होळी असते तसंच पंजाबी लोकांची लोडी होते तर तसे वेगवेगळे परंपरा असतात गणपतीमध्ये आपले गणपती येतात तर तसेच गुजराती लोकांचा त्याच्यानंतर नवरात्री सुरू होते जे नऊ दिवसाची उपासना केली जाते तर हे वेगवेगळे परंपरा आहे जे आपल्या फक्त महाराष्ट्रात महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामदे बघायला मिळतात तसंच आपण राजस्थानमध्ये गेलो तर त्यांचा एक वेगळा ऐतिहासिक इतिहास आहे त्यांची त्यांनी त्यांची परंपरा अजूनपर्यंत त्यांनी राखली आहे तसेच त्यांचे पोशाख जेवण जसं वेगळं असतं तसं त्यांचे पोशाख वेगळं असतात जसं नव जर तुम्ही बघायला गेलं तर गुजराती बायका जसं चोली घालतात तर नवर आपल्या ज्या महाराष्ट्रीयन बायका आहेत त्या नवारी साडी किंवा सदरा कुर्ता हे घालतात पुरुष सदराकुर्ता किंवा धोती घालतात तर प्रत्येकाची परंपरा ही वेगळी आहे तसंच साऊथमध्ये आपण बघायला गेलो तर दक्षिण भारतामध्येसुद्धा त्यांची परंपरा वेगळी आहे तिकडे खाद्यपदार्थांमदे इडली डोसा यांचा समावेश जास्त असतो तर ज्यांच्यामदे राईस किंवा केळ्याच्या पानावर जास्त खाल्लं जातं भाताचं ते लोकं चपाती खूप कमी खातात पण असं म्हटलं जातं की भात जास्त खाल्लं जातो तर ही परंपरा हे ही आपल्या फक्त भारतामध्ये दिसून येते आणि हे त्याचं वेगळेपण आहे जो आपल्या भारताला सगळ्या देशांपासून वेगळा ठरवतो